आपल्या राज्यातील सांस्कृतिक परंपरा व रूढी प्रथा ह्या खूप मोठ्या प्रमाणात आहेत सांस्कृतिक परंपरेचा वारसा मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राला दिलेला आहे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात गुढीपाडवा दिवाब दीपावली गणेशोत्सव असेल लक्ष्म्या किंवा दसरा या प्रकारचे सणही मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात शेतकऱ्यांच्याबद्दल जर बघितलं तर बैलपोळा नावाचा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तो कृषिप्रधान सण म्हणून ओळखला जातो आनि अशाच पद्धतीच्या अनेक सण उत्सव हे महाराष्ट्रामध्ये साजरे केले जातात